अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो अति शहाणा त्याचा बैल रिकामा अति शहाणपणा केल्याने आपल्यासाठी ते नुकसानदायकच ठरते असतील शिते तर जमतील भुते आपल्याजवळ पैसा असेल तोवरच आपले मित्र आपल्या जवळपास असतात आंथरूण पाहून पाय पसरावे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा अडला नारायण गाढवाचे धरी पाय थोर माणसांनाही कधी कधी मूर्ख माणसांची प्रशंसा करावी लागते किंवा त्यांची विनवणी करावी लागते आयत्या बिळावर नागोबा दुसऱ्यांच्या श्रमाचा फायदा स्वत साठी करून घेणे आधी पोटोबा मग विठोबा पथ् प्रथम पोटाची सोय करणे नंतर देवधर्म करणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अपेक्षेपेक्षा काहीतरी अधिक मिळणे किंवा आपला फायदा होणे अंगापेक्षा बोंगा मोठा खऱ्या गोष्टींपेक्षा त्याच्या बाकीच्याच गोष्टी जास्त होणे आपला हात जगन्नाथ आपल्याला घेण्याची संधी आपण आप